आता बघायला गेलं तर उच्च शिक्षण देणारी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ बघायला गेलं तर बघा पुणे विद्यापीठ हे खूप प्रसिद्ध विद्यापीठ आहे तुम्ही ऑल महाराष्ट्रात कुठेही जर विचारलं तर पुणे विद्यापीठाचं नाव काढलं जातं आणि पुणे अ असं शहर आहे का त्या शहराला आपण विद्येचं माहेरघर म्हणून संबोवतो आणि खरंच तिथं चांगलं आहे तिथं वेगवेगळ्या प्रकारचे लोकं येतात प पूर्ण भारतातून लोकं येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतात राज्या वेगवेगळ्या राज्यातून येतात आणि अशा पद्धतीने विद्यार्थी येऊन शिक्षण घेतात तिथं जसं की बी एस सी ऍग्री असेल बी फाम अस असल एम बी बी एस असंल बी एच एम एस असंल बी एम एस असंल हे वेगवेगळ्या प्रकारचे स्कोर्स इथं उपलब्ध आहे आता दुसरं बघायला गेलं तर मुंबई युनवर्सिटी ही खूप प्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे ब्रिटिश काळातली युनव्हर्सिटी आहे इथे पण वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं वेगवेगळ्या प्रकारचं स्किल डेव्हलप केलं जातं महामानवाचे विचार तिथे जपले जातात आणि त्यांच्यावर डिप्लोमा अस असेल वेगवेगळे कोर्स असतील हे सगळं महामानवानें दिले जातात तशाच पद्धतीने आय आय टी असेल आता आय आय टी मद्रास म्हणजे ही खूप गाजलेली गाजलेली इन्स्टिट्यूटा आहेत इथं वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनीयर असतील हे नामवंत इंजिनियर अस त्यांचे पॅकेज खूप मस्त आणि खरंच त्यांच्याकडे स्किल डेव्हलपमेंट स्किल चांगला असतं बॉम्बे आय आय टी असेल इथे पण वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी घडले जातात अशा पद्धतीने ऑल महाराष्ट्रामध्ये हे आंणि भारता राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहे इग्नोसारखं असेल इग्नो ही सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे ती पण खूप छान आहे अशा पद्धतीने खूप महाविद्यालय ह्या राज्यामध्ये आहे अ ते खूप विद्यार्थ्यांना घडवतात